हां हॅलो हां तेच हां हां हो छान आहेत आता फाल्गुनचा महिना सुरू ना व होळीची आठवण आली आपल्या सांगलीमध्ये होळीचा सण अजूनही पारंपरिक पद्धतीने साजरा होतो आता उद्या संध्याकाळी आहे होळी पौर्णिमा त्यामुळे हां आमच्या कॉलनीत पण आमची तरुण मंडळी जे असतात ती सगळी एकत्र जमून असा मध्ये छान असं होळीचा हे सण साजरा करतात मग सगळ्या हां सगळ्या स्त्रिया पण हां

हां हां हां

हो मग होय होय होय होय प्रदा प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी विष्णुने त्याचं रक्षण केलं होलिकाचं भस्म केलं कथा प्रसिद्धच आहे सांगलीच्या इथे आणि संध्याकाळी मग सगळेजण शेण्या मुलं गोळा करत असतात इकडे नारळाच्या झावळ्या लाकडाचे तुकडे एरंडाची फांदी हां गोवऱ्या गोळा करून संध्याकाळी पेटवले जाते आणि मग नैवेद्य अर्पण केला जातो नारळ त्याच्यात टाकतात

बरोबर आहे हां त्याच वेळेला अपशब्द काय असेल ते बोलून टाकावे एरव्ही आपण अपशब्द बोलत नाही असं चांगलं समजलं जात नाही पण होळीच्या निमित्ताने काय असेल ते वाईट रूह निघून जावं दुष्टशक्ती वाईट सगळ्या गोष्टी निघून जाव्या शुभ कल्याणमय सगळं शुभ व्हावं अशी हे असते पण एक गोष्ट मला खटकते हां

हां हां हां हो हो म्हणतातच की होळी होळी पुरणाची पोळी बरोबर आहे पण ते होळीमध्ये मला एक गोष्ट खटकते होळीमध्ये नैवेद्य म्हणून ज्या पोळ्या अर्पण करतात ते असं मला वाटतं की शास्त्र म्हणून हां

हां हां हां अरे बापरे हां

हां हां बरोबर आहे हां हां हां हो हो हो हो तेच गरजूना ज्यांना मिळत नाही असा पुरणपोळीसारखा नैवेद्य मला पण तेच वाटतं सगळ्यांनी होळी टाकण्यापेक्षा शास्त्र म्हणून एखादी दुसरी होळीमध्ये नैवेद्य म्हणून द्यावी आणि बाकीच्या अशा जे गरजू जे असतात त्यांच्या मुखात हे पडावं सगळं हे होऊन जळून जाऊ नये ना कारण लोकांना आपले गरिबी असल्यामुळे काही काही ना मिळत पण असली सुग्रास अन्न हां हां असं हे आहे

हां हां

हां हां हां हो बरं बरं शुभेच्छा तुम्हाला होळीच्या हां हां हां हां हां हां हां हो हो हो